हॅलो पंडितजी आहेत का घरी मी प्रजल बोलतो आहे हां पंडितजी आम्हाला लग्नाची तारीख काढायची होती हां आपला जो साखरपुडा झाला त्यानंतर आपल्याला लग्नाची तारीख ठरवायची होती तर कुठकुठल्या तारखा चांगल्या असतील एकदा बघून कळवाल हां हां ठीक आहे ह्या नवऱ्या मुलाचं नाव घ्या आदित्य आणि नवऱ्या मुलीचं नाव घ्या साक्षी हां हां बोला ना अच्छा मग मुहूर्त स दिवसाचा आहे का सायंकाळचा आहे अच्छा ठीक आहे आणि हळदीचा वगैरे मुहूर्त म्हणजे एक दिवस आधी का अगोदर का म्हणजे दोन दिवस अगोदर असं अच्छा आणि त्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेसाठी किती दिवसानंतरचा मुहूर्त आहे ठीक आहे आणि लग्नाच्या विधीसाठी पूर्ण म्हणजे लग्नाचा जो आता तारीख काढली आपण त्या पक्की केल्यानंतर तुम्ही त्या दिवशी ॲवेल्या म्हणजे आहेत का ठीक आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागेल हां हां हां ठीक आहे ती यादी मला पाठवाल साहित्य पूर्ण तुम्ही घेऊन येणार त्याची तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर का त्या आम्हीच आणायचं

ठीक आहे चालते अच्छा आणि अजून एक विचारायचं होतं जो गोंधळ घालायचा असतो देवीचा तो लग्नाच्या आधी त्याच्यासाठी कोणता मुहूर्त आहे कोणता दिवस घ्यावं लागेल चांगला दिवस ठीक आहे चालेल हां